दहा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट सोळा ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तर चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव तीन जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पंधरा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव